हॅलो ए भाऊ काल तू मला मॅसेज केला की मला एका कार्यक्रमात यायच आहे पण त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्णतः माहिती नाही सांगितली बरं तू मला आधी एक सांग का त्या मैफिलीत मला यायचं आहे ते येण्यासाठी माझी खूप इच्छा आहे पण माझ्या मला ते ठरवावं लागेल ना की माझा कुठला कार्यक्रम तर नाही ना हां कधी आहे तो कार्यक्रम हां बरं चौदा तारखेला आहे का चौदा तारखेला कधी सायंकाळी बरं सायंकाळी चौदा तारखेला मी माझी डायरीमध्ये बघून सांगते एकदा हां मी माझी डायरी उघडली आहे तर माझ्या डा हा चौदा तारखेला मला कुठला कार्यक्रम नाही आहे सायंकळी तसं मी येऊ शकते अरे नाही थँक्यूची काही गरज नाही आहे बरं मला एक सांग ते ठिकाण कुठे यायचं आहे आपण तू मला ठिकाण सांगितलेलं नाही आहे बरं मैफिलींमध्ये का हो अमरावतीला बरं बरं मी ठीक आहे आपण न जमूया आपण मस्त गप्पा करू बोलू आणि मला काही कार्यक्रमाची रुपरेषा समजून सांग म्हणजे ते मला ठरवता येईल की काय काय करायचं आहे बरं बरं असं आहे का हो हो मी लक्षात घेते आणि मी येते नक्की येते हां चौदा तारखेला हां बरं बरं बाय